होय निश्चितच शालेय शिक्षणानंतर विद्यार्थी हा त्याचा करिअर गाठण्यासाठी बाहेर जातो किंवा घरी व्यवसाय चालू करतो आणि हे गरजेचं आहे जेवढं शिक्षण बेस्ट आणि हाय क्वालिटी तेवढा त्याला जॉब प्रोफाइल मोठा जर तो शेती व्यवसाय करत असेल तर तो शिक्षण घेतल्यानंतर शेती व्यवसायमध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकतो चांगलं उत्पन्न काढू शकतो कारण तो शिकलेला असतो नवीन नवीन गोष्टी वापरायच्या कशा त्या अंमलात आय कशा आणायच्या यावर तो निश्चित भर देऊ शकतो आणि बाहेर गेल्यानंतर त्याचं जे शिक्षण आहे कुठल्याही क्षेत्रात त्याने ते करिअर केलं असेल तर कुठल्याही नोकरीत तो गेला तर चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे चांगल्यातला चांगला पगार तो घेऊ शकतो कारण शेवटी ही गरज आहे नोकरी ही काळाची गरज आहे आणि त्याचबरोबर जर का ते घरचा व्यवसाय चालू केला तर तो बंद पडण्याचे चान्सेस खूप आणि खूप कमी असतात जे की सुशिक्षित तरुणाने हे केलंच पाहिजे